महाराष्ट्रातील लोकांसाठी मराठी भाषा म्हणजे ही त्यांची मातृभाषा तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा तुम्हाला मराठी भाषेचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही बोली बदलतील पण मराठी भाषा ही सगळ्यांना कळते ओके पण तुम्ही जेव्हां महाराष्ट्र सोडून इतर कुण्या राज्यात जाल तेव्हा मात्र तुम्हाला मराठी जी तुम्हाला भाषा येते ते तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो कारण बघा महाराष्ट्राच्या बाहेर बहुतांश भागात हिंदी बोलली जाते तर तुम्हाला हिन्दी येत नसेल आणि फक्त तुम्हाला मराठी येत असेल तर तुम्हाला त्या तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा तुम्ही जे साऊथ इंडियन जे राज्य आहे तिथे गेलात त्या लोकांना हिंदी पण नीट येत नाही ओके तर त्यावेळेस तुम्हाला मराठी जी भाषा तुम्हाला येते त्या भाषेचा तुम्हाला प्रॉ मद्दे प्रॉब्लेम येऊ शक् कमुनिकेशनला प्रॉब्लेम येऊ शकते दुसरी गोष्ट अशी आहे की जे मुलं शिक्षण घेतात ओके दहावीपर्यंत जर त्यांची मा लँग्वेज जी आहे ती मराठी भाषेतून ते शिक्षण घेत असेल तर हायर एज्युकेशनसाठी त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो आता बघा हायर एज्युकेशनसाठी दोन मार्ग असतात एक तर टेक्निकल मार्ग असतो दुसरा असतो नॉनटेक्निकल नॉनटेक्निकल जे मार्ग असतात त्यामध्ये मराठी भाषेचा उल्लेख तिथे विषय वगैरे मराठी भाषांमधे असतात तर तेवढा तिथे प्रॉब्लेम येत नाही पण तुम्ही जर नॉन टेक्निकल साइडकडे गेलात जसं डिप्लोमा झाला इंजिनीयरिंगमध्ये ओके बी इ झालं किंवा नेट झालं तर या सगळं जो अभ्यासक्रम असतो तो इंग्लिशमध्ये असतो त्यावेळेस काय होतं की मराठीतून जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना ते थोडं अवघड जातं तर मराठी भाषकांचं जे आहे ते या प्रकारे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो